हॅलो हां शैला अगं काय गडबडीत नाही आहेस ना काय हां जरा निवांत म्हणून फोन केला म्हणजे परवा आपला विषय झाला होता ना मंगळागौर आले पाचवं वर्ष आहे उद्यापन करायचं आहे वगैरे त्याच्यासाठी फोन केला तुला आता ही पाचवं वर्ष आहे ना गं तिचं मग उद्यापन वगैरे करायचं आहे आता ती येणार माझं जरा चाललं होतं तिच्या तिकडेच गोव्याला जायचं या वर्षी आणि करून घ्यायचं म्हणून हां झालं होतं पण ते काय जरा त्याला सुट्टी मिळते आहे वाटतं एक दोन चार दिवस तर तो म्हटला तिकडं येण्यापेक्षा नाही इथंच करूया मग म्हटलं ये इथे पण मग आता ते पंधरा ऑगसला जोडून सुट्टीला करायचं ठरलं होतं ना ते काय होत नाही आहे हां ते होत नाही मग आता शेवटचाच मंगा कारण तिच्या आईबाबा पण नाही आहेत शेवटच्या मंगळवारी आता उद्यापनाला ते पण लागतील ना मग ते नाहीत म्हणून मग मधला आधला तरी तिसरा शा धरला आहे मी मंगळवार तू आहेस ना जाणार नाहीस ना कुठे हां मग ते तिसऱ्या मंगळवारी करायचं असं जरा ठरवतो आहे घरच्या पुरतीच करणार आहे पण ते तुमच्या गुरुजी आहेत त्यांना जरा फोन करून विचार की आता हे श्रावणात जरा गुरुजी मिळत नाहीत गं तर ते फक्त तिसऱ्या हां तिसरा ह्याला जर ते ॲवेलेबल आहेत का बघून ठेव आणि मला सांग बाकीची म्हणजे मी तशी सगळी तयारी करते पण ते तिसऱ्या ह्याला आले जर म्हणजे गुरुजीचं फिक्स झालं की जरा मला कळव हा अगं मुली कुठल्या आता अजून आमचं काय कशातच काही नक्की नव्हतं ना मग ते ठरल्यानंतर आता आम्ही बाकीच्या आता ही खालची मंदारची बायको आहे ना ती आणि आनूपची अजून एक इथं मित्र आहे त्याची बायको त्या पण दोघी तिघींना जे एक तीन चार जणी मिळाल्या तरी खूप झाल्या ना कारण ते घरात तेवढ्या ह्याचं मला बाळ पण अजून लहान आहे त्यामुळं ते काय मॅनेज करणं पण सगळं अवघड जातं आहे हां त्यामुळे मग ह्या तीन चार जणी करून घरात घरच्या पुरती तरी करून घ्यायची असं म्हणते आहे आता तुमच्यातल्या हां पूजा आणि मंगळागौर दोन्ही एकात मग करून घ्यायचं हां आता तुमच्या केळकर मॅडम आहे त्यांना जेवणाची ऑर्डर देणार आहे तर त्यांना पण एक जरा फोन करून ठेव फक्त त्या घेत आहेत ना ऑर्डर वगैरे म्हणून हां आणि मग हां तसं कळव मला म्हणजे मग मला ते फिक्स करता ईल मदत म्हणजे काय संध्याकाळी जरा गं काहीतरी फराळाचं करायचं आहे ना तर काहीतरी थोडं म्हणजे फराळाचं एखादा आयटम मग मी आता नक्की माझं सगळं फिक्स झालं की तुला कळवते त्याच्यावरती मग एखादा आयटम तू काहीतरी कर बाकीचं मग मी इथं घरात तयारी करते आणि त्या म्हणजे काय की तिच्या आई बाबांना पण सवड विचारायला पाहिजे बाकीची कसं कारण कसं हे गोव्याहून येणार ते अगदी आदल्या दिवशी येणार गं त्यामुळे सगळी तयारी मला तिथं करायला पाहिजे त्यामुळं बाकीची फुलं वगैरे मी सगळं आणून ठेवते फक्त गुरुजींचं तुझ्यावर सोपवते म्हणजे तुमच्याकडे ते नेहमी येतात ना हां त्यामुळे तुमच्या तुझ्या आणि केळकर बाईंना जेवणासाठी पण विचारून घे हां रात्री सांगणार आहे सांग रात हां त्या बायकांना कुठे नाही गं आपण आता घरातल्यांनी ज्या आमच्या शेजारच्या एवढ्या आपण दहा बारा जणी असतो आहे त्यांचा कशाला करायला आपला आपण खेळायला येतं आहे की आपलं आपण खेळू की नाही नाही आपल्या आपण खेळूया आणि आपला आता भजनाचं आपण भजनाला जातो ते भजनाची ती जी वही घेऊन ये माझी पण आम्ही भजनाची वही जरा संध्याकाळी भजनाच्या याच्यातले चार भजनं आणि हे करायचं हां हां नाही तर फुगडी झिम्मा काहीतरी येतं आहे थोडं खेळायला एवढ्यावरती होतं आहे पण अशी तरी आत्ता तरी एवढी तयारी करायची ठरवली आहे तू ते नक्की फक्त तुझ्याकडं तुझ्यावर जे सोपवलं आहे तेवढं काम करून मला नक्की कळव मग मी फिक्स करते आणि सकाळचं घरच्या पुरतं करून घेते मात्र संध्याकाळी मात्र आठवणीनं इकडे हळदीकुंकवाला ये हं आणि स घरात वेळ होईल सांग किंवा रात्री तर राहून जायचं खेळ करायचं मंगळागौरीचे आणि मग जायचं कर्दळी आहेत ना हा मग बाकी फुलं वगैरे आणते कर्दळी तुमच्या इथनं सकाळी पाठवते त्याला कर्दळी घेऊन येते चालते चालते चालंल चाल बाकी काय बाकी आणि भेट तू हां मी पण तयारी लागते तू पण लाग आता तयारीला हां चालेल चल ठेवू मग चल बाय भेटूया हां बाय